मी एक शेतकरी आहे आणि सामान्य शेतकरी आहे आणि शेती करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि मेहनत केल्यानंतरच कुठंतरी शेतीचं फळ मिळते पण शेती करण्यासाठी भांडवल निर्माण असणं जरूरी आहे ते भांडवल जर करायचं असेल तर बँकेशी संपर्क असणं जरूरी आहे त्यासाठी संपर्क जर असेल बँकेसोबत तरच आपल्याला कर्ज मिळू शकणार आहे तर क्रॉप लोन जर घ्यायचं असेल तर बँकेमध्ये जाणं तितकंच जरुरीचं आहे आणि मग तिथे गेल्यानंतर आपल्याला जे काही मार्गदर्शन मिळणार आहे त्याच्यानुसारच आपल्याला ते कर्ज अवेलेबल होणार आहे कर्ज अवेलेबल झाल्यानंतरच कुठेतरी आपल्याला मग आपल्या शेतीशी निगडीत जे काही कामं आहेत ते क आपण करू शकतो आणि केल्यानंतर आपण सिंचन ठिबक सिंचन या प्रकारचे कामं आपण खूप सारे करू शकतो शेतीमध्ये ज्याच्यामुळे आपल्याला खूप फायदा होईल आणि पाण्याचा निचरा होईल या प्रकारचं आपण काम आपल्या शेतीमध्ये करू शकतो शेतीमध्ये पाण्याचं क पाण्याचा निचरा झाल्यानंतर पाण्याचं मूल्यमापन किंवा जतन जर झालं तर आपण पुष्कळ सारं असं शेतामध्ये पीक घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपण आपले संपत्तीमध्ये कुठेतरी वाढ न करू शकतो किंवा नफा करू शकतो आणि आपलं जीवन सुखमय करू शकतो